हॅलो हां आत्ता तुमची रिक्षा कुठे आहे हां मी आता वाठार स्टेशनमध्ये पोहोचले साधारणत एक अर्धा तासात पोहोचेन त्या ठिकाणी तुम्हाला किती वेळ लागेल यायला हो ते आलं माझ्या लक्षात पण रस्त्याच्या बांधकामामुळे मला नवीन मार्गाने यावे लागले हां आदरकी मार्गे नाही मी लोणंद मार्गाने आले कारण हां रस्त्याचं बांधकाम सुरु असल्यामुळे मला खूप वेळ लागला तर तुम्हाला किती वेळ लागेल बरं हो पण तुम्ही वेळेत पोचणं गरजेचं आहे मला मिटिंग आहे अर्जंट मला तिकडं पोहोचणं ही तितकंच गरजेचं आहे बरं हो मी तिथून निघाल्यानंतर मला समजलं की ह्या मार्गाचं काम सुरू असल्यामुळे त्यांनी अचानकपणे गाडी वळवली आणि दुसऱ्या मार्गाने नेली आणि त्यात मी तुम्हाला कॉल करत होते पण तुमचा कॉल हा कॉल लागला नाही तुमचा फोन स्विच ऑफ लागला त्यामुळे मला तुम्हाला नक्की अशी कल्पना देता आली नाही की मी कुठे आहे हो तुम्ही म्हणता ते सगळं ठीक आहे पण तुम्हाला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे ना मग तुम्हाला किती वेळ लागेल साधारणत हे ही गोष्ट मला सांगा जेणेकरून त्या कालावधीमध्ये मला तिथे पोहोचायला

तुमच्या लक्षात आलं का आज माझे आज माझी मीटिंग आहे महत्त्वाची मला तिथं जाणं खूप गरजेचे आहे

ओके ठीक आहे हो मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहीनच तुम्हीही राहा हो पण साधारणतः किती वेळ लागेल तुम्ही सांगा ना नक्की एक तासाभरात माझी मीटिंग आहे मला तिथं जाणं गरजेचं आहे मी कधी घरी पोहोचणार आणि कधी तिथून मिटिंगला जाणार बरं बरं ठीक आहे तुम्ही वेळेत पोहोचा ओके ओके ठीक आहे चालेल हां मग अंदाजे किती वेळ लागेल तुम्हाला वाठार हां हो मी आता स्टेशन वाठारमध्ये आहे अंदाजे किती वेळ लागेल तुम्हाला तिथे पोहचायला बरं एक तास का हां ठीक आहे चालेल पण तुम्ही लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा हां ठीक आहे चालेल